पशुपालन करताना मांस अंडी दूध आणि लोकर यापेक्षा वेगळे उत्पादन म्हणजे पशुपालन व्यवसाय करताना श्श शेणखत लेंडीखत हे व्यवसाय अतिशय चांगले आहेत आणि यातून पैसे भरपूर मिळतात